मोबाइल फोन हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे जेवढा आपण त्या फोनचा चांगला वापर करेल तेवढा चांगला आहे जेवढा वाईट वापर करेल तेवढा वाईट आहे मोबाइल फोन असा एकमेव प्रकार आहे की त्याच्या खूप आहारी पण नाही गेलं पाहिजे आत्ताची तरुण पिढी जी आहे ती ऑनलाइन गेम खूप पद्धतीने खेळायला लागलेली आहे जी ॲप काढतात त्यांना लहान मुलांना कसं इंट्रेक्स करून घ्यायचं कसं त्यामध्ये फसवायचं हे ते ॲप करत असतात त्याच्यातून लोकांना पैसे पण लागू शकतात आणि त्याच्यातून फसगत देखील होऊ शकते त्यामुळे खूप विचार करून मोबाइल फोन दिला पाहिजे किंवा त्याचे नीट लक्षात घेऊन त्या फोनसाठी केले पाहिजे तरुण पिढीला खेळांची सवय लागलेली आहे थोडक्या पैशांमध्ये कसे दुप्पट पैसे होतील पण त्या गेममध्ये इतकी फसगत होते हे त्या लोकांना कळत नाही म्हणून जे हे नवनवीन ॲप आलेले आहेत त्यांच्या लो मुलांनी त्याच्यासाठी बळी पडू नाही एवढेच सांगतो नाहीतर खूप वाईट परिणाम होतो मोबाइल फोनमुळे ओके थँक्स धन्यवाद